आमचा पशुपालनाचा जोडधंदा असल्यामुळं पोटापाण्यासाठी आम्हाला आमची शेरडांची सहा सहा महिन्यांची बोकडं विकायलाच लागतात पण आम्ही आमची शेरडं ज्यांना विकतो त्यांना ताकद देतो की त्यांचा हाल करू नका त्यांना खुले आम मैदानात बांधा पाणी ते पाजा शेरडं विकल्यानंतर आम्हाला लय वाईट वाटतं आहे पण आम्ही पण आमच्या पोटापाण्यासाठी हे करतोय काळजावर दगड ठेऊन आम्हाला जे बोकडं विकायला लागते ते किंवा म्हशी पण कधीकधी विकायला लागतेत्या ते कापायला नेणं पाळायला जर नेणार असाल तरच आम्ही पण विकतोय प कापायला विकतच नाही ते आम्हाला खूप वाईट वाटतं आहे असं सांगून आम्ही त्यांना चौकशी करून मगच त्यांना विकतोया